काल मी त्या बटरफ्लो पेन आणला एकदम छान लिहिण्यासाठी आहे तो कारण कसं आता मी तो आणला न तो लिहीत आहो ना एकदम व्यवस्थित लिहिलं जातं आणि रक् ल् अक्षर पण एकदम चांगला निघत आहे त्यामुळे त्यामुळे बटरफ्लो हा जो आहे पेन म्हणजे वापरण्यासाठी आणि आपल्या हातात पण व्यवस्थित बसत आहे आणि त्याची जे शाई आहे म्हणजे याच्यातून निघणारवाली ती कुठं फाटत नाही काही नाही एकदम व्यवस्थित जशी पाहिजे तशी निघत आहे त्याच्यामुळे हा एक पेन एकदम चांगला आहे बटरफ्लो आणि व्यवस्थित आहे दिसण्यासाठी चांगला आहे आणि वापरण्यासाठी सुद्धा व्यवस्थित आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने बटरफ्लो पेननेच लिहायला पाहिजे अशे आहे आणि बटरफ्लो एकदम चांगला पेन असल्यामुळे त्याने व्यवस्थित आहे तो पेन प्रत्येकाने याच पेननं लिहायला पाहिजे लेखीकाम बं म्हणजे तुमचे जे लवकर जर काम करायचं असेल तर बटरफ्लो या पेननं जर लिहिलं तर लवकर लवकर लिहिणं होते आणि अक्षर देखील एकदम चांगलं वळणदार येते त्याच्यामुळे बटरफ्लो पेनच वापरायला पाहिजेत